तुला तुझ्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जायला मिळालं तर तू काय काय करशील मला माझ्या आवडीच्या ठिकाणी जायला भेटलं तर मी सगळ्यात पहिले अमेरिकाला जायला खूप आवडेल कारण तिथे आर्धे लोकं हे भारतीय आहे व तिथे आपली संस्कृतीही खूप जास्त प्रसिद्ध आहे भ अमेरिका हे खूप मॉडन सिटी आहे तिथे खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे व तिथली टेक्नॉलॉजीही खूप छान आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी पहायच्या आहे तिथे नासा या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन पण सुद्धा आहे तिथले कॉलेज युनिवर्सिटी या सुद्धा मला पहायच्या आहे तिथले म्युझियम्स या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान आहे व खूप इंस्प्रिरेशनल गोष्टी तिथे आहे म्हणून मला तिथे एकदा तरी माझ्या जीवनात जायचं आहे तिथे गेल्यावर मी सगळ्यात पहिले सगळे म्युझियम पाहून येईन व तिथले संस्कृती कल्चर या गोष्टींबद्दल खूप काही स् समजून घेईन तिथले लोकांचं रहान सहन हे खूप महत्वाचं आहे तिथले ॲटमॉस्फीयर हे ही मी पहिले चेक करेन जाण्याच्यापूर्वी